खरंतर पाककृती जशीच्या तशीसुद्धा करता येते आणि आपण ज्याच्यासाठी बनवतो आहे त्याच्या फर्माईशीनुसार तशीसुद्धा करता येते आता ते डिपेंड असतं म्हणजे ते ठरतं समोरचा आपल्याला कसं बनवायला सांगत आहे त्याच्या सांगतो आहे त्याप्रमाणे आता आम्ही ज्या प्रदेशात राहतो कोकणामध्ये इथे मच्छी म्हणजे फिश फ्राय हे जास्त प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या फर्माइशी असतात आता हॉटेलवरती जेव्हा बनवलं जातं तेव्हा मोठी माणसं असतात मुख्यत देशाकडील भागाकडे म्हणजे पुणे या साइडची नागपूर या साइडची यांना तिखट खायची आवड असते त्यामुळं त्यांच्यासाठी स्पेशली वेगळं असं तिखट बनवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये फॅमिली असेल आणि लहान मुलं असतील तर एक कमी तिखटाचं म्हणजे हळदीवरचं फिश फ्राय बनवलं जातं हल हळदीवरची कोलंबी बनवली जाते आत्ता तर एक त्यांच्या जिभेला नवीन चव आहे मॅगी मग मॅगीच्या मसाल्यामध्ये कोलंबी फ्राय बनवली जाते ती ते आवडीनी खातात आणि दुसरं म्हणजे आता काही डायटिश्ट डायटवाले असतात म्हणजे त्यांना मग कमी मीठ अशीसुद्धा मच्छी फ्राय केली जाते दुसरं आहे ते बंगाली प्रदेशातून येणारी लोकं किंवा अशी कलकत्ता या साईडहून येणारी यांच्याकडल्या पद्धतीमध्ये पहिलं फिश फ्राय केलं जातं आणि मग ते करीमध्ये टाकलं जातं यातसुद्धा पद्धतीप्रमाणे आम्ही बनवतो अजून सांगायचं झालं तर म्हणजे फिशचेसुद्धा बनवण्याचे अनेक प्रकार आहेत कुणाला रवा फ्राय लागतं तर त्या पद्धतीने बनवलं जातं कुणाला पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये बनवलं जातं कुणाला डायरेक्टली मसाल्यावरती फ्राय हवं असतं तिखट लागावं यासाठी म्हणून तर त्या पद्धतीतसुद्धा फिश आम्ही बनवलं जातं जसा जसा प्रदेश बदलतो तसं तसं त्यांची खाण्याची चव बदलली जाते आता कोकणामध्ये आम्ही जर तळकोकणात गेलात तर तिकडे कोकम कोकमच्या फळाच्या ज्या सालाच्या वरती करी बनवली जाते तर आमचा अलिबाग जो पट्टा आहे अलिबाग रायगड जो पट्टा आहे इकडला येच्यामध्ये चिंच चिंचेच्या रसापासून ग्रेवी बनवली जाते म्हणजे टाकून तर आम्ही त्यासुद्धा पद्धतीची आम्हाला बनवावी लागते वेगवेगळे प्रकार जसे माणसं बदलतात जसे खाणारे खवय्ये बदलतात त्या पद्धतीचं म्हणजे मच्छी फ्राय असेल किंवा मच्छी ग्रेवी असेल हे आम्ही बनवतो आणि मजा वाटते हे असं काई जेव्हा समोरचा खाणारा खवय्या असेल वेगळा असेल आणि त्याच्या फर्माईशीनुसार बनवायचं असेल तर जास्त मजा येते आणि जास्त आनंद मिळतो आपल्याला काहीतरी वेगळं बनवताना